योग सराव हा प्रत्येक व्यक्तीनी दररोज करावा इतकं त्याचं महत्त्व आहे पतंजली ऋषींनी योगाचं महत्त्व हजारो वर्षापूर्वी नमूद केलेलं आहेत दररोज योग सरावामुळे आपलं शरीर आणि मन हे सुद्धा स्वच्छ आणि चांगलं राहाते मग ते राहाते तसंच शरीरच नव्हे मन आणि आत्मा याचा दुवा म्हणून योग हा आपल्याला एक संबंध तयार करत असतो ज्या ज्या वेळेला आपल्याला खरोखर अभ्यास करायचा असतो एखाद्या विषयावरच चिंतन मनन करायचं असते त्यावेळेला आपल्याला योगाचा सुद्धा आपल्याला मदत होत असते दररोज केलेल्या प्राणायामामुळे भस्रिका आहे इत्यादींमुळे आपलं मन प्रफुल्लित राहतं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत असल्यामुळे आपल्या हृदयाला त्याचा नियमितपणे रक्ताचा पुरवठा होतो आणि त्यामुळे आपण आपल्या आत्म्याला आपल्या शरीराला समतोलपणे त्याचा विकास करायला आणि दिवसभर प्रसन्न राहायला मदत करत असतो